धावताना हो धावताना दुखापत झालेली आहे आमच्या स्कूलमध्ये एक लेडीजसाठी प्रोग्राम ऑर्गनाइज्ड केला होता त्या प्रोग्रामचं नाव होतं उडान त्यामधे विविध प्रकारचे गेम स्त्रियांसाठी किंवा लेडीजसाठी अरेंज केलेले होते या गेममध्ये रेसिंग होती त्या रेसिंगमध्ये आम्ही भाग घेतलेला होता आणि जसं आम्ही रोज ड्युटीवर येतो त्याच्यामुळे आमचं फिजिकलकडे मेंटेनन्सकडे बिलकुल लक्ष नसते आणि त्यादिवशी गेम खेळायचा म्हणून सगळ्या लेडीज उत्साहित होत्या सगळ्यांनी त्यात पार्टिसिपेट केलेलं होतं भाग घेतलेला होता आम्ही सर्वजणी उभे होतो आणि जसंच पी टी आयने ऑर्डर दिली की आता धावायचं आहे सगळ्या लेडीज धावायला लागल्या आणि धावता धावता एकदम फुल एनर्जेटिक धावता धावता माझा पाय स्लीप झाला आणि मी पडले माझ्या नीमध्ये क्रॅम झाला आणि क्रॅम झाल्यानंतर लगेच सगळे लोकं माझ्यासाठी धावून आले आणि त्यांनी लगेच त्याला बॅनडेड वगैरे स्प्रे वगैरे केला आणि त्यातून मला त्यांनी थोडं रिलीफ केलं पण त्यातून मला एक शिकायला मिळालं की अतिउत्साह असणं पण चुकीचं आहे